एक लाख ऐंशी हजार पाच लाख नव्वद हजार चार लाख बीस हजार नऊ लाख सत्तर हजार आठ लाख साठ हजार